माझ्या आवडत्या कवयित्री पद्मावती गोळे त्यांनी पद्मा गोळे या नावाने कविता लेखन केलेलं आहे दहा जुलै एकोणीसशे तेरा साली त्यांचा तासगाव इथं जन्म झाला आणि बारा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्याण्णव साली त्यांचं निधन झालं आकाशवेडी श्रावणमेघ प्रीतिपथावर निहार स्वप्नजा हे त्यांचे कविता संग्रह राजघराण्यामध्ये जन्मलेल्या या कवयित्रीला घराण्याच्या प्रतिष्ठेची जाणीव आहे ती व्यक्त करताना आम्ही कुलीनांच्या कन्या या कवितेमध्ये त्या लिहितात आम्ही कुलीनांच्या कन्या चाफेकळ्या पानाआड मुळी मांडू ना आरास मुग्धपणे लावू वेड आम्ही कुलवती कन्या वाद फुकाचा ना घालू शब्द चतुर मोजके हिरे माणकांशी तोलू कुलीन कन्यकांची रीतच कवयित्री यातून व्यक्त करते कवयित्री सांगत असलेला हा खानदानीपणा स सुसंस्कृतपणा त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर उमटलेला दिसून येतो त्यांच्या अतिशय सुंदर कविता आजही आपल्याला वेड लावतात आजही आपल्या मनामध्ये त्या कायम आहेतच त्यांची सगळ्यात सुंदर कविता जी मला आवडते माझ्या मनात ती कायमच आहे जी आम्हाला शालेय पाठ्यपुस्तकामध्ये होती ती म्हणजे आकाशवेडी मी एक पक्षीण आकाशवेडी दुज्याचे मला भान नाही मुळी डोळ्यात माझ्या असे एक आकाश श्वासात आकाश प्राणातळी खूप खूप सुंदर कविता आहे जी आपल्या अंतरात्म्याचा प्रवास कसा असेल अशा पद्धतीने ती व्यक्त झालेली आहे कविता आणि अतिशय सुंदर कविता त्यामुळंच पद्मा गोळे या माझ्या अतिशय लाडक्या आवडत्या कवयित्री आहेत